माझ्या भागाचे आमदार बाळासाहेब थोरात होते आता अमोल खताळ आलेले आहेत अमोल खताळ हे पहिल्यांदा निवडणुक नीने निवडणुकीने जिंकले आहे म्हणून आता काही काम संगमनेरमध्ये केलेलं नाही आहे ते आता काय करेल ते बघावं लागेल पण जे मागचे आमदार साहेब होते बाळासाहेब थोरात त्यांनी आमच्या संगमनेरसाठी खूप काही केलं आहे त्यांनी सारखे बांधली पाणी पुरवठा केला त्यांचे कारखानावाल्यांना पण ते खूप घेऊन चालत आहे कुठेही प्रॉब्लम आली तर ते आपलं जबाबदारी असं घेऊन चालतं आहे कोणतेही गोष्ट वाऱ्यावर सोडत नाही

जेव्हा त्यांचं राज्य होतं ते सत्तेत होते आम्हाला खूप काही त्यांच्याकडनं असं शिकवायला भेटयले शिकायला भेटलं आहे मी त्यांचं समर्थक नाही असत नाही किंवा मी त्यांच्यासोबत कधी बोललंही नाही पण मी बघितलं आहे त्यांना ते सरळ आपलं काम करतात त्यांना कुठलेही जाती भेद धर्म दुश्मनी काही दहशतवाद नाही काय याचं नाही होतं त्यांचे काम जे केलेले त्यांनी त्यांच्या बाबत मला लई बोलल्यासारखं वाटतं आहे मी तरी एकच कामाबाबत बोलतो पाणी घरोघरी आज नळ आहे पाणी पुरवठा आहे ही आधीच्या काळी शक्य नव्हतं त्यांनीच हे निळवंडेचं पाणी पुरवठा संगमनेरकरांना करून दिला आहे हे सर्व प्रत्येक नागरिक संगमनेरचा त्यांचा आभार मानतो का आजही ते जबाबदार आहे संगमनेरकरांना पाणी पुरवठा करण्याबाबत आणि आम्हाला त्यांचं हे अनुभव एक वेगळं पण वाटते आहे क आपुलकी वाटते आहे की त्यांनी आमच्यासाठी खरंच खूप चांगलं करून गेले आता अमोल खताळ साहेब ते जिंकले आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला खूप अपेक्षा आहे